तसं तर काही आजकाल दिसत नाही कारण की माध्यमांमध्ये म्हणा किंवा शिक्षणामध्ये म् मराठी ह्या खूप कमीत कमी राहिली तिथे इंग्लिश हिंदी ह्या भू भाषेला जास्त महत्त्व देत आहे कारण की आता लहान मुलांपासनं जसं नर्सरीपासूनच इंग्लिश मिडीयम सुरु झालेलं आहे त्यामध्ये मराठीचा हा विषय खूपच कमी राहतो तर त्यामुळे कसं झालं की जास्तीत जास्त इंग्लिश आणि त्यानंतर हिंदी भाषा ही जास्तीत जास्त अभ्यासात अभ्यासक्रमात या शिकवल्या जातात या बोलल्या जातात आपण महाराष्ट्रीयन असूनही मराठीत बोलत नाही हिंदीमध्ये बोलतात इंग्लिशमध्ये बोलतात ह्या गोष्टी भरपूर काही झालेल्या आहेत तर त्यामुळे मराठीचं प्रतिनिधित्व निश्चितच कमी झालेलं आहे असं माझं मत आहे